मी जेव्हाही प्रवास करते तेव्हा मी काही वाहतुकीची साधने आहेत त्याच्यामध्ये काही सवलती असतात तर अशा त्या सवलतींचा मी नेहमी लाभ घेते आहे आता महिलांसाठी काही आरक्षणं मिळालेली आहेत महिलांना बसमध्ये अर्धी तिकीट लागते आहे अर्ध्या तिकिटीवरती त्यांना प्रवास करता येतो तर मी त्याचा लाभ घेते आहे आणि अशा मला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करताना चांगला अनुभव येतो आहे आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या माझ्या लक्षात आहेत मी नागपूरवरून अकोल्याला गेलेली तर बसने गेलेली होती आपल्या सरकारी बसा होत्या तर त्या सरकारी बसने मला जाताना मला फक्त अर्धी तिकीटच लागलेली होती आणि तो प्रवास माझा इतका छान सुखद झालेला होता मला कोणताही त्रास झालेला नव्हता आता प्रवास मला खूप लक्षात राहण्याजोगा होता कारण की कंडक्टरला मी पैसे दिलेले होते तर कंडक्टरनी अर्धे पैसे मला परत दिलेले होते तर हा प्रवास मला खूप लक्षात आहे तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या मला खूप लक्षात आहेत आठवतात आणि मला जेव्हाही कधी मला अशा कोणत्याही गोष्टींचा लाभ घ्यायचा असतो तर मी त्या गोष्टींचा लाभ घेते प्रवास करताना